महिलांच्या रोजगाराच्या चांगल्या संधी म्हणजे महिलाच्या बचित गटाच्या माध्यमातून महिला रोजगार निर्माण होतो बचत गटाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यास रोजगार त्यांच्या हाताला प्राप्त होतो आणि महिला शक्यतो किराणा दुकानसुद्धा चालवतात किंवा बचत गटाच्या माध्यमातून महिला मिरच्या वाटणी मशीनसुद्धा उपलब्ध घेऊन त्यांचा व्यवसाय तयार करू शकतात आणि बचतगटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा महिलांनां रोजगार उपलब्ध करून दिल्या ये जातात तसेच बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करून महिलांना त्यांच्या हाताला रोजगार प्राप्त होऊ शकतो वेगवेगळ प्रोडक्ट तयार करून बाजारात विकणे तसेच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने किंवा किराणा दुकान किंवा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून त्यांच्या हातात रोजगाराचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि शक्यतो बचतगटाच्या माध्यमातून किंवा बचत गटाच्या माध्यमात त्यांच्या आ रोजगार मिळण्याचा शक्यता जास्त प्रमाणात असतात वेगवेगळे प्रोडक् तयार करून बाजारपेठेत विकण्यास मदत हा व्यवसाय करण्यास मदत मिळते बचत गटाच्या माध्यमे त्यांना निधिसुद्धा प्राप्त होऊ शकतो व्यवसाय करणे तसेच वेगवेगळे प्रोडक्ट तयार करून त्यांना बाजारपेठ येते केले गेले जाऊ शकतात आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला वेगळे व्यवसायधंदे तया व्यवसाय धंदेच्या तयार होतात